हॅलो किरन बोलते मी म्हटलं जेवण ऑर्डर केलं होतं गुरूकृपा हॉटेल आहे का मी जेवण ऑर्डर केलं होतं दादा तुमच्याकडे हा शेव भाजी तंदूरची रोटी मसाला पापड वगैरे सगळं सांगितलं होतं दादा पण अजून आलीच नाही दादा भरपूर वेळ होऊन गेला आहे यायला पाहिजे होतं दादा लवकर जेवण कारण कसं आहे सगळ्यांना भूका लागल्या आहेत दादा आणि मी तेव्हा कारण तुम्ही तीस मिनिट सांगितली होती दादा मला त्याच्या कसं वरती पस्तीस चाळीस मिनिटं होऊन गेले आहेत बघा आता जवळ जवळ कसं नाही म्हटलं तरी सगळ्यांना भुका लागल्या आहेत दादा आणि मी तुम्हाला पेमेंट पाठवते आलं की नाही बघा दादा तुम्ही तिकडे कसं मग मला पण जरा पाठवायला बरं पडतं दादा किती पेमेंट होतं आहे काय होतं आहे ते सांगा दादा मला तुम्ही केव्हाचे आम्ही तुम्ही तुम वाट बघून बघून थांबून गेलो दादा केव्हाचे लेकरं कसे खूप भुकेले होऊन गेले आहेत कारण तर नाही म्हटलं तरी कसं आपण त्यांना जास्ती वेळ थांबवू शकत नाही ना भूक लागून जाते आणि आपलं घरच करण्याचं आणि पाठवण्याचं तितका वेळ चालला जातो दादा तसं तुम्ही सांगित सांगायला पाहिजे होतं दादा मला की इतका वेळ लागतो कसं तुम्हाला मग आम्ही टाईम दिला असता ना दादा की इतका वेळ लागतो मग तेवढं मुलांना मी सांगू शकते बराच वेळ थांबायचं वगैरे चालेल दादा बघा मग पाठवा दादा लवकर जेवण कसं भरपूर वेळ होऊन गेला दादा चाळीस पंचेचाळीस मिनिटं झाली आहे दादा चालेल दादा हो ठीक आहे ठेवते दादा